हॅलो हां हां हॅलो जोशीकाका केव्हा आला आहे केव्हा आला आहे आं बरेच दिवस झाले बरेच दिवस आम्ही एक महिन्याभर तरी झाले काय तुमचं मागच्या आठवड्यात तर मी चौकशी केली होती काय नव्हता तुम्ही इथं काय तर चुका मोजायला काय नाही संध्याकाळचे चार पाच वाजले आहेत बरेच दिवसान भेटतो आहे तर रंकाळ्यावर जाऊ या महाद्वारावरून खाली येऊन रंका रंकाळ्याला जाऊया जरा रंगाळ्यावर फिरून येऊ मस्त पैकी तिकडं दोन्ही होत आहे हां

नाही कळंबा तलाव काय आहे आपल्याला तिकडं गाडी चालवत नेणं फिरणं जरा व्यापाचं आहे आणि रंकाळ्याकडं काय सोयीसुविधा भरपूर आहे ठीक आणि आपण स्कूटरनुसार जाऊ शकतो हो लगेच नाही आपण काय करायचं बघा त्यात कसे विभाग आहे तो जवळजवळ तीन किलोमीटरचा विभाग आहे त्याला राऊंड म्हणजे जवळजवळ तीन किलोमीटर राऊंड आहे आणि गर्दीची ठिकाणं जी असतात ती टाळून जरा अजून ठिकाणी भेटायचं उदाहरण शालिनी पॅलेसकडून आपण गेलो तिकडून ज्या नवीन वा वसाहत झाली आहे तिकडून रंकाळा तलावच्या तिकडच्या साईडला शालिनी पॅलेसच्या मागच्या बाजूला तिकडच्या बाजून गेलो तर तुम्हाला अतिशय एक नंबर आहे निवांत बसायला तिथं सोयी आहेत छोट्या बागा आहेत होय होय म्हणून म्हणूनच मग त्याच्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे तुम्ही ते नव्हे तुम्हाला तेच फिलींग रंगळ्याच्या दुसऱ्या टोकाला जायचं आपण इकडून म्हणजे महाद्वारापासून खाली गेलो रंकाळा रोडनं पुन्हा पलिकडं जायचं एकदम सरळ निघून आणि एकदम जिकडं टॉवर रंकाळा टॉवर म्हणून जिकडं भाग आहे जिकडं हे झालं आहे नवीन अपार्टमेंट वस्ती वगैरे झालेली आहेत त्या भागात आपण जायचं हो तिथं काय केलं आहे त्यांनी वेगळी बाकडी टाकली आहे आणि बरं मग तुम्हाला हां तुम्ही काय करा रुईकर कॉलनीतून डायरेक्ट सुद्धा बस मिळू शकते माझ्या कल्पनेप्रमाणं डायरेक्ट गंगावेस गंगावेशीतून आला तर तुम्हाला तिथून रंगाळ्याला सारखी गाडी फुलेवाडीला जाणारी कुठलीही गाडी मिळाली किंवा गंगावेशीतून फुलेवाडीला स्वतंत्र गाड्या आहेत हां तिथं डिमार्ट आहे डीमार्टच्यासमोर तुम्ही उतरला की रंगळाच मी पाहिजे तर तिथं येऊन थांबतो ना बसने येणार हा नाहीतर काय तुम्ही आला इथं आमच्या घरी जर आला हां मग पब्लीक वाहतूकीनं आलेलं चांगला आहे की सरळ बसने या मग या या काय तिथून तुम्हाला जी बस मिळेल का नाही तिथून माझ्या तर रुईकर कॉलनीनं पहिल्यांदा ब ब सी बी एसला या सी बी एसला आला की तिथून तुम्हाला गंगावेस फुलेवाडी सगळ्या त्या गाड्या आहेच लक्षात येईल हा आहे ना रिक्षानं आला तर माझ्यामते तुमचे दोनशे किमान एक दोन तीनशे रुपये जातील हां त्याच्यापेक्षा बसनं आलेलं किती तरी चांगला आहे की बसने आम्हाला कळवा हां मी थांबतो हां हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके